हॅलो हां बोला सर नमस्कार हा सर आपल्याला कोणत्या प्रकारचे शूज पाहिजेत स्निकर्स क्रॉपटॉप अँकल लेन्थ स्निकर्स आहेत व्हाईट कलर एअर जॉर्डन एअर मॅक्स फ्युजन अजून हां रेड टेपचे आहेत हा ब्लॅकमध्ये आहेत ब्लॅक शाईन ब्लॅक डायमंड

ब्लॅक डायमंडमध्ये पाहिजे सर आपली प्राईस किती असेल सर ते एक्सपेन्सिव्ह शूज आहेत तर त्याची प्राईज अप टू टू थाउजंड असेल

लो प्राईजमध्ये रेड टेप मिळून जाईल तुम्हाला पोलो मिळून जाईल पुमा मिळून जाईल हे हजार पंधराशेच्या खालून येतात

तुम्हाला कोणते पाहिजेत पुमामध्ये आहेत ब्लॅक कलर आहेत वॉरंटीसहीत मिळून जातील तुम्हाला प सहा महिन्याची सात महिन्यांची वॉरंटी आहे त्याला पण हां खालून पण सर खालून त्यांना लाईन येतील पुमाचे अँंकल लेन्थ

अजून सर तुम्हाला अजून कोणत्या प्रकारची पाहिजे हा सर हां पण सर ते थोडे एक्सपेनसिव आहेत तुम्हाला ते फायव फायव थाउजंडच्यावरून भेटून जाईल डिस्काउंट सर आता तुम्ही थोडं तीन दिवस थांबलात ना तर दिवाळीचा डिस्काउंट आहे वीस परसेंट डिस्काउंट मिळून जाईल तुम्हाला

हो हो एकदा तुम्ही व्हिजिट करा नाहीतर आपली ॲप्लिकेशन पण आहे ती ओपन करून तुम्ही पाहू शकता हो हो चालते चालते